राज्यातील शिक्षणव्यवस्थेमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर त्यासाठी आज विद्यार्थीकेंद्रित शिक्षण होण्याची खूप गरज आहे पण आज आपण बघतो त्या प्रकारचे शिक्षक घडवणे ही खूप गरजेचं आहे त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्था तिथे अव्हेलेबल होणं खूप गरजेचं आहे की ते चांगल्या चांगल्या शिक्षक तिथे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि सामाजिक शिक्षण आजही खूप मोठी गरज विद्यार्थ्यांसाठी झालेली आहे आज आपण पाहतो की फक्त कमर्शिअल शिक कमर्शिअलायझेशन ऑफ द शिक्षणाचं झालेलं तिथे दिसतं हे कमर्शिअलायझेशन शिक्षणाचं थांबवणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे राज्याच्या जे काही शिक्षण मंडळ आहे त्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्याने विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल